हां नमस्कार हो मला लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी यायचं होतं दुकानात दुकान किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत उघडं आहे आज

बरं बरं बरं बरं मी हां मी येते बारा वाजता पण तुमच्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे साड्या आहेत मला जरा सांगाल का पैठणी पैठणीमध्ये कलर कलर्स आहेत का पैठणीमध्ये किती कलर्स मिळतील साधारणतः मला भरपूर म्हणजे घ्यायच्या आहेत पैठण्यासुद्धा बरं बरं बरं कुठल्या कुठल्या प्रकारची लोटस पैठणी त्यानंतर महाराजा महाराणी पैठणी वगैरे सगळे सगळे प्रकार आहेत का बरं बरं बरं बरं बरं मला पिवर सिल्क नऊवारी पण घ्यायचे आहेत पिवर सिल्कचे नऊवार पण हवे आहेत ते पण असतील ना हा आणि साधारण नेसवण्यासाठीच्या आहेरी साड्या सॉफ्ट सॉफ्ट सिल्कमध्ये पाहिजे होत्या सॉफ्ट सिल्कमध्ये सॉफ्ट सिल्कमध्ये घ्यायच्या होत्या तर त त्याच्यामध्ये पण मला म्हणजे जवळपास शंभर साड्या घ्यायच्या आहेत सॉफ्ट सिल्कमध्ये तेवढ्या मिळतील का हां हां बरं बरं आणि टावेल टोप्या वगैरे हो बरं बरं बरं बरं ब्लाऊज पीस टावेल टोप्या हे पण वेगळं लागणार आहे सगळे

हां हां हां बरं बरं

हो हो बरं बरं आणि शिवलेले नऊवार आहेत का आपल्याकडे

बरं शिवलेलं शिवलेलं सोवळं पण हवं होतं नवरदेवासाठी बरं बरं शिवलेलं सोवळं अजून पगडी हे असं ब बरंच साहित्य म्हणजे नवरदेवाचं पण सगळं तिथेच खरेदी करू आम्ही आल्यानंतर

डिझायनर साड्या आहेत का डिझायनर साड्यांमध्ये पण व्हरायटी होती डिझायनर साड्यामध्ये बरं बरं बरं हां हां जर्दोसी वर्क जर्दोसी वर्कमध्ये डिजायनर पाहिजे होत्या त्या मिळतील ना बरं बरं हो हो हो

हो हो बारा वाजता मी येईल दुपारी हां बारा वाजता येऊन खरेदी करेल हो हो सगळं व्यवस्थित दाखवा मात्र हां भरपूर खरेदी आहे आणि रिजनेबल रेट् रेट्स पण रिजनेबल लावा सगळे हां हां येऊ आम्ही नक्की येऊ हां ओके